गॅरेजवाले बोलतात आवाज येतो आहे दादा आवाज येत आहे गॅरेजवाले बोलत आहेत ना आपली हंडे सेईन गाडी होती अंडा शईन गाडी होती हा तिला सर्विसिंग टाकायचं देतात ना सर् सर्विसिंगमध्ये तु हा सर्व्हिसिंगमध्ये तुम्ही काय काय करता हा हा हा बोला

अच्छा अच्छा हा अजून ते गेअर गेअर बॉक्स वगैरे जसं की टू व्हीलरला गेअरचा प्रॉब्लेम आहे मला हा अच्छा अच्छा मग हा किती रुपये चार्जेस आहेत बरं बरं म्हणजे आपलं रेगुलर सर्विसिंगमध्ये ते नाही येणार का अच्छा अच्छा अच्छा अच्छा आणि ते गाडीमध्ये वाईलवगैरे गा इंजनमध्ये ऑईल वगैरे टाकण्यासाठी चांगले चांगल्या प्रकारचं कोणता आहे अच्छा अच्छा ते कितीर्यंत पडेल सर अच्छा अच्छा हा हा बरं बरं बरं आणि थोडं ब्रेक लाईनचा बी प्रॉब्लेम होता समोरच्या चक्यामधी ते बी थोडंच करायच होता टोटल गाडी सर्विसिंग वगैरे चांगल्या प्रकारे समजा सम हा हा

हा हा हा अच्छा अच्छा आणि सर ते आजकाल ते हॅलोजॉनची लाईट टाकायचे म्हणजे आ बाजूला आ ते आहेत का म्हणजे ते टाकणं योग्य आहे किंवा नाही आहे अच्छा अच्छा तर काय रेट काय रेट पर्यंतचा बरं बरं बरं चालते ना सर चालेल ओके ओके